मला वाचनाची आवड आहे मला वाचनामध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं आवडतात मी ज्या पुस्तकाचं एक विशेष सांगणार आहे की ते माझं खास करून आवडतं पुस्तक आहे ते म्हणजे नटसम्राट ते मला पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं अनेक वेळा मी ते वाचलेलं आहे त्या पुस्तकावरती रंगमंचावरती नाटक पण आलेलं आहे ते नाटकसुद्धा अनेक वेळा मी पाहिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा वाचावंसं का वाटतं याला अनेक कारणं आहेत नटसम्राट हे पुस्तक मराठी साहित्यामध्ये मराठी वाङ्मयामध्ये एक महत्त्वाचं आणि गाजलेलं नाटक आहे जे आमच्या जिल्ह्यातील नाट्यसम्राट आम्ही त्यांना म्हणतो वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांनी हे नाटक लिहिलेलं आहे त्या पुस्तकावर आधारित चित्रपट आलेला आहे अन तो चित्रपटसुद्धा मी अनेक वेळा पाहिलेला आहे ही पुस्तक मला आवडण्याचं कारण आणि मी पुन्हा पुन्हा वाचण्याचं कारण की त्या नाटकाची किंवा त्या पुस्तकातली कथा कथेमध्ये नाटकाचा किंवा कथेचा जो प्रमुख नायक आहे गणपतराव बेलवलकर उर्फ आप्पासाहेब बेलवलकर खरं म्हणजे आप्पासाहेब बेलवलकर हे मराठी रंगभूमीवरील नव्हे रंगभूमीवरील एक प्रसिद्ध आणि प्रतिभावंत आणि प्रथितयश असे यशस्वी अभिनेते आहेत ते नाटकातून निवृत्त होतात आणि कुटुंबाामध्ये रममाण होतात दुर्दैवाने मुलांच्या वागणुकीमुळे त्यांनी आयुष्यभर जपलेल्या त्यांच्या अस्मितेला आणि स्वभावाला कुठेतरी वेदना होतात हा त्या नाटकामध्ये दाखवलेला जो भाग आहे आणि म्हणून मला पुन्हा पुन्हा ते नाटक वाचावेसे वाटते त्या अप्पासाहेब बेलवलकरांच्या व्यक्तिमत्वातील गती विसंगती संवाद दुःख सुख आणि शेवटी भावनिक रीतीनं मनाचा घेतलेला ठाव यामुळेच खरं म्हणजे मराठी नाटकातमध्ये एक शोकात्मक नाटक म्हणून मी ते पाहातो मला पुस्तकांमध्ये किंवा एकूण ज्या पुस्तकाचा कथेचा कादंबरीचा शेवट शोकात्मक होतो आणि भावनात्मक असते ते मला अधिक आवडते या पुस्तकाचं वैशिष्ट्य की ते प्रभावी आणि कालातीत उदाहरणं आहेत अगदी ज्याला आपण म्हणूया की गणपतराव बेलबलकरांच्या आयुष्याचा सामाजिक आणि भावनिक प्रसंग तिथं आहे प्रवास तिथं आहे म्हणून मला ते पुस्तक अधिक आवडतं आणि पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं हे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष रंगमंचामध्ये किंवा नाट्यगृहामध्येच गे झालं गेलं पाहिजे असं नाही या पुस्तकावरती नाटक बघायला आवडतं तसं चित्रपट बघायलाही आवडेल का तर नक्कीच आवडेल कारण की त्या चित्रपटामध्ये प्रत्यक्ष आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका आणि ती भूमिका अनुभवताना अंगावर येणारे शहारे आप्पासाहेब बेलवलकरांचं व्यक्तिमत्त्व त्या नाटकाच्या निमित्तानं बेलबलकरांची पत्नी आप्पासाहेबांची पत्नी की ज्याला ते सरकार म्हणतात ती कावेरी दोन लाडकी मुलं एक नंद्या आणि दुसरा नलू की ज्यांना त्यांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं अशीही पात्रं आणि म्हणून मला ते पुस्तक वाचावंसं वाटतं नटसम्राट हे पुस्तक एक सामाजिक भावनिक आणि वैचारिक ह्या गोष्टीवरती आलेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अगदी वयोमानानुसार बदल होत जातात तसेच बदल आप्पासाहेबांच्या जीवनात झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून या पुस्तकावरती आलेला चित्रपट नटसम्राट मी अनेकदा पाहिलेला आहे त्या चित्रपटाच्या अनुषंगाने अगदीच सांगायचं तर मी तृप्त तृप्त झालेलो आहे असं मी म्हणेन